तसं पाहायला गेलं तर मला कुकिंगमध्ये बिलकुल इंट्रेस्ट नाही पण जर माझ्याकडे पुरेसा वेळ नसेल किंवा साहित्य नसेल तर लवकर होणारी गोष्ट म्हणजे एक तर मॅगी नूडल्स आपण दोन मिनटात ते फक्त पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ती तयार होऊन जाते दुसरं असं आहे की जे आपलं रेडीमेड रेडी टू इट उपमा किंवा खिचडी वगैरे मिळतं ते फक्त ते टाकलं पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये की तयार होतं ते एक मला म्हणजे घरी जेव्हा कोणी नसतं त्यावेळेस मी एकटा हेच करतो एक तर आपलं हे नूडल झालं दुसरं रेडी टू ईट उपमा किंवा खिचडी झालं तिसरं म्हटलं तर जे घरी आपण शेवया बनवतो ते शेवया उ उकळायच्या आणि दुधाबरोबर खायच्या तर हेच माझ्यासाठी सर्वात सोप्या रेसिपी आहेत ज्या कमीत कमी वेळेमध्ये तयार होतात